आमच्या गावामध्ये जिजामाता स्पोर्ट्स क्लब आहे त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळल्या जातात जसं की झालं क्रिकेट झालं फुटबॉल झालं हॉलीबॉल झालं बास्केटबॉल झालं आणि मेन तर स्विमिंग स्विमिंग पूल पण आहे तिथे स्विमिंग स्विमिंग करायला नाही का आणि समजा कोणाला काही इंज्युरी वगैरे झाली तर एक मेडिकल मॅनेजमेंटची टीम आहे मेडिकल रूम आहे की त्यांना त्यांना काही हानी वगैरे झाली तर त्यांना सर्व काही भरपाई होऊन जाईन नाही का आणि रनिंगसाठी एक ग्राउंड पण आहे आमच्या अकॅडमीमध्ये खूप सारं मुले येतात तिथे नाही का क्रिकेटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू अवेलेबल आहे जसं की बॅट झाल्या बॉल झाले आणि बरंच काही आहे हॉलीबॉलसाठी एक मस्त ग्राउंड आहे तिथे आणि हॉक हॉकी पण आहे आमच्या क्रिकेट आमच्या अकॅडमीला क्रीडासंकुलला आणि बरंच काही आहे